भारताच्या अधिकृत भाषा बावीस आहेत आणि देशातील इतर सर्रास बोलणाऱ्या जाणाऱ्या भाषा ह्या भरपूर आहेत भाषेची विविधता म्हणजे पावलोपावलावर भाषा ही बदलली जाते जसं काही महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली जाते कर्नाटकमध्ये कन्नड बोलली जाते गुजरातमध्ये गुजराती बोलली जाते केरळमध्ये मल्यााळम बोलली जाते तामिळनाडूमध्ये तमिळ बोलली जाते आंध्रामध्ये तेलगू बोलली जाते तेलंगणामध्ये तेलगू बोलली जाते ओडिसामध्ये ओडिया ब बोलली जाते बंगालमध्ये बंगाली बोलली जाते आसाममध्ये आसामी बोलली जाते जम्मू काश्मीरमध्ये हिंदी बोलली जाते आणि तसेच पंजाबमध्ये पंजाबी हरियानामध्ये हरियाणवी दिल्लीला हिंदी बोलली जाते प्लस थोडी इंग्लिशसुद्धा बोलली जाते म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला भाषेचं वैविध्य हे दिसून येतं आणि त्या वैविध्यामध्येच आपलं एकत्रितपणा दडलेला आहे असे मला वाटते